हॅलो मी श्रुती बोलत आहे काल आम्ही तुमच्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर केलं होतं ते अतिशय छान होतं आणि सगळ्यांना खूप आवडलं तुमची पनीरची भाजी तर खूप छान होती सगळ्यांनाच आवडली खूप छान होतं जेवण तुमच्या हॉटेलमधलं